हॅलो सर मी पर्टवणे रत्नागिरीवरून आलो आहे माझं जरा एक तुमच्याकडे छोटंसं काम होतं कारण मला जरा आमचे जे वीज बिल येतं दर महिन्याला ते नॉर्मलमध्ये येतं पण मागचे तीन महिने झाले त्याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे कारण का वीज बिल खूप वाढलं आहे कारण का आम्ही एवढ्यांचा लाईट्स यूज लाईटचा यूज वेगळी फॅनचा यूज वेगळा जास्त करतच नाही आहे तर त्याच्यामध्ये का वाढ होतं तेच मला त्याला बघायचं होतं कारण का तीन महिन्यामध्ये खूपच वीज बिल जास्त आलं आहे कारण का हेच बघायचं होतं की आम्ही ते दर महिन्याला प्रमाणे पैसे जीपे म्हणजे ऑनलाईन जे पेमेंट करतो ते तुम्हाला नीट होते की नाही तेच बघायचं होतं किंवा अजून काही तुमच्याकडून काही चुका असं म्हणत नाही पण काही झालं असेल घेताना तपासताना तर असं तेच बघायचं होतं मग मला त्यासाठी मागच्या तीन महिन्याचा काही वीज बिलाचा आढावा तुमच्याकडून मिळू शकतो का कारण त्याच्यावरून आपल्याला म्हणजे समजलं असतं की नक्की काय चूक होत असेल काय चूक विक झाले असेल तर आपण त्याच्यावर काही उपाययोजना करून सॉल करू शकतो कारण का मागच्या तीन महिन्याची खूपच म्हणजे त्याच्या तीन महिन्यापेक्षा डबल बिल मागच्या बे याच्यामध्ये वाढलं आहे म्हणून ते जरा मला चेक करायचं होतं त्यामुळे तुम्ही प्लीज काही हेल्प करू शकता का कारण त्यामुळे बरं पडू शकतं कारण का मला समजेल की आमचं पेमेंट नीट रित्या होतं आहे की नाही आणि तुम्ही जर काही हेल्प केलात तर बरं होईल कारण का मी मागचे तीन महिने बघितले कारण एक महिना बघितला त्यापेक्षा त्याच्याहून पुढचे दोन महिने दुप्पट वाढला कारण का मागचे महिन्याचे पैसे व त्याच्या आधीचे महिन्याचे पैसे ते ॲड त्याच्यामध्ये होतं म्हणून म्हटलं तुमचं पेमेंट ऑनलाईन आहे ते नीट रित्या होतं आहे की नाही तेच बघायचं होतं म्हणून तुम्ही काही हेल्प केलं तर बरं पडेल आणि दुसरं म्हणजे वीज बिलाची जी रीडिंग आहे ती जरा दाखवू शकलात तरी बरं होईल कारण का त्याचीही रीडिंग आम्हाला पाहिजे होती जरा कारण का रीडिंग नक्की आमची किती येते कसं आहे ते आणि अजून जे आहे ते जे येतात जे रीडिंग घ्यायला त्यानी आम्हाला काही डाटा थोडा दिला तर बरा होईल त्यासाठी आम्हाला हेल्प होऊ शकते काही प्रयत्न करून एवढंच सर चालेल थँक्यू